काका तुम्ही ही ड्रायव्हिंग कधीपासून करत आहे म्हणजे तुम्ही किती वर्ष झाले तुम्हाला ड्रायव्हिंग करून तसं ड्रायव्हिंग छान करता म्हणा तुम्ही पण मला असं विचारायचं होतं कारण तुम्ही खूप फास्ट चालवत आहे ना म्हणून म्हटलं नाही तसं काही नाही तुम्हाला चालवता येते असं नाही म्हणत आहे मी पण मला असं वाटलं तुम्ही शिकले किती आहे अच्छा दहावी झालेले आहे का मग दहावीच्या नंतर तुम्ही काय केलं अच्छा ड्रायव्हिंग लायसन्स मिळाला का मग तुम्हाला अच्छा हा नाही तुम्ही चांगलं म्हणजे चालवत आहे पण मला कसं हा माझा नेहमीचाच रस्ता आहे ना त्यामुळे मी खूपदा ट्रॅव्हल केलेलं आहे पण तुमच्या ओलामध्ये मी फर्स्ट टाईम बसलेली आहे ना तर त्यामुळे विचारत आहे नाही नाही नाही ठीक आहे ना मी तुमचं चालवणं वगैरे तुम्हाला कधी काही असा प्रसंग आला का की तुम्हाला अचानक मध्ये ब्रेक दाबावा लागला किंवा असा काही अॅक्सिडेंट वगैरे झाला का अच्छा नाही का हा नाही मी म्हणजे मी असं विचारत आहे की मला नेहमी जायचे आहे ना प्रवासाला मग मी तुम्हाला नेहमी सांगू शकते तुमची ओला मी नेहमीसाठी बुक करू शकते ना मला जर जायचं असेल नेहमी नेहमी तर अच्छा अच्छा ओके हा नाही बरोबर आहे तुमचं तेच विचारत होती मी तुम्हाला